पी टी उषा या भारतातील महिला धावपटू आहेत त्या केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहेत त्यांनी भारताचे नाव जगामध्ये प्रसिद्ध केले आहे त्या एक कुशल धावपटू आहेत भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगात सर्वात वेगवान धावणारी महिला ही पदवी पी टी उषा यांच्या नावावर आहे त्यांना उडान परी पयोल्ली एक्सप्रेस असेही म्हणतात त्यांनी आतापर्यंत अनेक खेळांमध्ये सहभाग घेतलेला आहे उषा यानी स्वतःसाठी आणि आपल्या देशासाठी सुवर्ण पदक पटकावले आहे त्यांचे पूर्ण नाव पिल्लावुंकांती टक्केपरंपिल उषा आहे यासोबतच त्या गोल्डन गर्ल आणि उडान परी या नावाने प्रसिद्ध आहे भारताची शान पी टी उषा यांचा जन्म सत्तावीस जून एकोणाविसशे चौसष्ट रोजी केरळ राज्यातील कोजिकोड जिल्ह्यात पयोल्ली या गावात झाला पी टी उषाच्या आईचे नाव लक्ष्मी लक्ष्मी आणि वडिलांचे नाव ई पी एल पैताल आहे उषा यांच्या घरची परिस्थिती बेताची होती त्यांच्या वडिलांचा छोटा कापडाचा व्यवसाय होता आणि या व्यवसायावर त्यांचे संपूर्ण कुटुंबाचा डोलारा उभा होता अशा बेताच्या परिस्थितीतदेखील उषा यांनी शिक्षण सोडले नाही शिक्षण घेत असताना उषा यांचा खेळांमध्ये आवड निर्माण झाली त्या सुरुवातीपासूनच धावण्याच्या खेळामध्ये तरबेज होत्या त्यांची प्रकृती लहानपणीच खूप खालावली होती परंतु पी टी उषा यांनी खेळ आणि शारीरिक व्यव व्यायामामुळे आपल्या प्रकृतीत बऱ्याच प्रमाणात सुधारणा केले त्यांचे प्रारंभिक शिक्षण केरळ राज्यातील पायोली येथे असलेल्या प्राथमिक शाळेत झाले शिक्षण घेत असताना उषा यांना खेळामध्ये आवड निर्माण झाली पी टी उषा या सुरुवातीपासूनच धावण्याच्या खेळामध्ये तरबेज होत्या आणि त्यांचे मन खेळात जास्त रमत होते त्यांच्यामुळे त्यांच्या आईने खेळासाठी त्यांना प्रेरित केले आणि त्यांनी एकोणावीसशे शाहत्तर साली शासनातर्फे आयोजित महिला क्रीडा खेळात सहभाग घेतला या शर्यतीत पी टी उषा यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यानंतर एक खेळाडू म्हणून त्यांची निवड झाली पी ती उषा यांनी अॅथल्टिक म्हणून करिअरची सुरुवात केली होती त्यानंतर उषा यांनी एकोणावीसशे एक्याण्णवमध्ये श्रीनिवास यांच्याशी लग्न केले श्रीनिवास यांच्याशी लग्न केल्यानंतर पी ट्टी उषाचे आयुष्य खूप बदलले लग्नानंतर काही वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला दोघांनीही आपल्या मुलाचे नाव प्रज्वल ठेवले आणि मला पी टी उषाकडून रनिंग शिकायला खूप आवडेल असे मला माझे मत आहे